मला फोटोग्राफी खूप आवडते त्यासाठी मी आमच्या आजूबाजूचे जेवढे काही पर्यटन स्थळे आहे तिथे जाऊन फोटोग्राफी करते जसे काही जसे की फुलं झाडांचे बगीचे आमच्या शेजारीच एक एच व्ही पी एम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे तिथे खूप सारे स्पोर्ट क्लब आहे तिथे जाऊन मी फोटो शूट करते त्याचप्रमाणे स्विमिंग टँकसुद्धा तिथे आहे स्विमिंग टँकमध्ये पाण्याचे फोटो मी शूट करते आणि त्याचप्रमाणे रनिंग जम्पिंग हाऊस वगैरे आहे आणि खूप सकार खूप प्रकारचे स्पोर्ट क्लबसुद्धा आहेत त्या स्पोर्टच्या ठिकाणी मी जाऊन फोटो शूट करते स्पोर्टसाठी आणि गन शूट आहे तिथे तर गन शूटसाठी गन शूटचे फोटो शूट करते अशा प्रकारे अनेक ज्याज्या ठिकाणी आमच्या आजूबाजूला जे काही पर्यटन स्थळं आहे पहाडे आहे त्या ठिकाणी जाऊन मी फोटो शूट करते